मी मराठीतून अनुवादन केलेलं आहे जसे की शाळेत जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा मी इंग्लिशमधून बोलली पण इंग्लिशमधून मराठीत ते ट्रान्सलेट करून चांगल्या प्रकारे अनुवादन केलेलं आहे आणि तेव्हा मला बरेच अनुभव आले की आपण किती कन्फ्युज होतो सांगताना आधी आपल्याला काहीच नाही वाटत पण जेव्हा आपण समोर जाऊन बोलतो तेव्हा आपलं आपले शब्द अटकतात आणि भीती अशी भीती वाटते बोलताना मराठीतून अदु अनुवादन करताना काही शब्द अटकतात काही चुकतात पण तेव्हा आपल्याला त्या चुका लक्षात येतात अशाप्रकारे बरेच अनुभव मला आलेले आहेत जसे की सगळ्यांसमोर बोलताना मनात अशी भीती निर्माण होते आपल्याला भीती वाटते शब्द तोंडातून फुटत नाहीत अशाप्रकारे असे बरेच अनुभव आलेले आहेत